मी नुकतेच माझे वाहन चालवण्याचे धडे पूर्ण केले आहेत आणि परवाना चाचणीसाठी ऑनलाईन स्लॉट बुक केला आहे चाचणीसाठी स्लॉट बुक करताना मला थोडं गोंधळल्यासारखं वाटलं होतं पण थोडं मार्गदर्शन घेतलं आणि सगळं नीट झालं

तिथे लॉग इन करून लर्नर्स लायसन किंवा ड्रायव्हिंग लायसन चा पर्याय निवडायचा त्यानंतर चाचणीसाठी तुमच्या जवळच्या आर टी ओ कार्यालयाचं लोकेशन निवडा उपलब्ध स्लॉट्स तपासा आणि तुम्हाला योग्य वाटणारा स्लॉट बुक करा हे सगळं करताना तुमच्याकडे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा आणि आवश्यक कागदपत्र तयार ठेवा पैसे भरून अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक ॲपलिकेशन क्रमांक मिळेल तो लक्षात ठेवा मग तुम्ही दिलेल्या तारखेला आणि वेळेला आर टी ओमध्ये जाऊन तुमची परवाना चाचणी देऊ शकता मी सुद्धा हेच केलं आणि आता मी तयार आहे माझी चाचणी देण्यासाठी